या वर्षी दहावीच्या मुलांनी आम्हाला सगळ्या शिक्षकांना आमची नावं लिहिलेली अशी भेटवस्तू दिलेली आहे ती म्हणजे आमच्या गाड्यांसाठी मेन किचेन ती किचेन जी होती त्याच्यावर आमचं नाव इतकं छान कोरलं गेलं होतं की आम्हाला त्याची भुरळच पडली त्याचबरोबर आम्हाला बुकमार्क त्याच्यावर आमची नावं लिहिलेली होती इतक्या सुंदर अक्षराने लिहिली होती तेही भेटवस्तू म्हणून दिली गेली माझं मन खूपच भरून आलं होतं